हॅलो आर्या फुड्स ना हां मी इथूनच बोलते मिसेस इनामदार माझ्याकडे एक करायचं ठरलं आहे अठरा तारखेला तर त्याच्यासाठी जेवणाची ऑर्डर द्यायची आहे मला माझ्या मैत्रिणींकडून तुमचं नाव कळलं आहे की खूप छान टेस्टी फूड असतं तुमच्याकडचं त्यामुळं मी मुद्दाम तुम्हाला फोन करते आवर्जून तर मेन्यू सांगते मी दहा जणांचं जेवण पाहिजे तर त्याच्यात नेहमीसाठी डावी बाजू आपली चटणी लोणची चटणी कोशिंबीर हे सगळं पाहिजेच कोशिंबीर काकडीची त्याच्यात डाळिंबाचे दाणे घालून हवे आहेत तर एक मटकीची उसळ पाहिजे एक बटाट्याची भाजी पाहिजे आणि पुरणपोळी हवीच आहे पण नैवेद्याचा शिरा मात्र जरा चांगल्या साजूक तुपातला करून एक किलोचा तरी पाहिजे आहे मला आणि कटाची आमटी मिळेल ना पुरणपोळी आहे म्हणजे कटाची आमटी असणारच आहे तुमची आणि त्याशिवाय वरण भात लागेल मसाल्या भाताच्या ऐवजी नको पुलाव नको मसाला भातच चालेल मला आणि तळण्यातलं पापड वगैरे नेहमीचं जे पारंपरिक कुरडई भजी हे पण जर तुम्ही देऊ शकत असाल तर फारच बरं होईल म्हणजे मला बरं वाटेल ते अशा पारंपरिक याचा सगळ्या नैवेद्य दाखवला म्हणजे फक्त खीर मात्र ती गव्हल्याचीच पाहिजे मला शेवयाची नको नैवेद्यासाठी आपण खीर करतो ना गव्हल्याची ती गव्हल्याचीच करायची आहे आणि हे केव्हा मिळेल पण मला सकाळी बारापर्यंत नक्की तुम्ही देऊ शकाल का नाही कारण कसं असतं आहे मेहूण बोलवलेलं असतं आहे ना मग त्यांना जास्त वेळ उपाशी नको ठेवायला म्हणून तुम्ही लवकरात लवकर जर मला हे देत असाल तर बरं होईल माझी ऑर्डर तेवढी कन्फर्म आहे हे लक्षात ठेवून मला तुम्ही प्लीज त्याप्रमाणे माझं सगळी जेवण वगैरे पाठवा धन्यवाद